हॅलो कोकण रेल्वे आरक्षण कक्ष ना मला ॲक्च्युली तुमच्या तिकीट आरक्षण प्रणालीबद्दल थोडी माहिती हवी होती मी आणि माझ्या वर्गातली एक तीस मुलं आम्ही जानेवारीमध्ये बाहेर जाणार आहोत त्यासाठी आम्हाला तिकीटं हवी आहेत आमचा प्रवास मुंबईतून सुरू होऊन ते पंजाबमध्ये संपणार आहे आम्हाला तुमच्या स्पेशल गोल्डन टेंपल एक्सप्रेसबद्दल माहिती हवी होती त्यामध्ये आम्हाला स्लिपर कोचमध्ये तीस तिकीटं हवी होती तर त्याच्यामध्ये आरक्षण प्रणाली जी काय तुमची असेल त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती हवी होती कारण आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि आरक्षणाच्या प्रकारांची माहिती आणि त्याबद्दल खात्री आम्हाला हवी होते तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करू शकता का आमची ट्रीप जानेवारीमध्ये आहे आणि आम्हाला इकडनं अकरा तारखेला निघायचं आहे तर आम्ही तुमच्या ऑनलाईन साईटवरती तिकीटांची ॲवेलेबिलिटी चेक केली आहे पण आम्हाला पुरता तिकीटं एकाच कोच म एकाच को डब्यामध्ये मिळतील याचा प्रयत्न करायचा आहे तर त्याबद्दल जर तुम्ही आम्हाला काही मदत करू शकता तर प्लीज कृपया कळवा आणि काही विविध प्रकारची आरक्षणं रेल्वेमधनं प्रोवाईड केलेली असतील तर त्याबद्दल देखील आम्हाला माहिती चालेल आणि त्यांना कसं तिकीट म्हणजे तीस जणांची आहे तर म ती आरक्षणं कशी करू शकतो आम्ही एकत्र एका वेळेला तर त्याबद्दल कृपया आम्हाला माहिती देणं किंवा मार्गदर्शन करणे तुम्हाला ज जमणार असेल तर करावी धन्यवाद